मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना मला काही अडचणी आलेल्या नाहीत परंतु माझ्या विद्यार्थ्यांना अडचणी निश्चित आलेल्या आहेत उदारणामध्ये मराठीचे काही जे शब्द आहेत जोडशब्द आहेत सर्रास हा शब्द आहे तर त्याचा उच्चार कसा करायचा मृदू याचा उच्चार कसा करायचा हे रुकारयुक्त शब्द रफारयुक्त शब्द ऱ्हस्व दीर्घ या गोष्टी मुलांच्या लक्षात येत नाहीत तर गुरुजींनी आणि पालकांनी म्हणजे शिक्षकांनी आणि पालकांनी सांगितलं पाहिजे मुलाला की ऱ्हस्व जे आहे त्याचा उच्चार कमी करायचा आणि दीर्घ उच्चार जो आहे त्याचा असा लांबका उच्चार करायचा लांब आसूड आसूड शब्द जो आहे तो सूड दुसरा उकार आहे दुसरा उकार म्हणजे दीर्घ उकार दुसरा म्हणजे दीर्घ पहिला म्हणजे ऱ्हस्व तर या गोष्टीचं ज्ञान जर बोलीभाषा करताना जर मुलांना दिली की ज्याचा उचार आखूड होतो तो कमी ह्याच्यामध्ये करायचा आणि ज्याचा उच्चार थोडा लांब आहे त्याचा उच्चार लांब कट करायचा लांब करायचा थोडासा म्हणजे तो दीर्घ उच्चार झाला तर ह्या गोष्टी जर आपण सरावानं जर पोरांच्या लक्षात आणून दिल्या तर निश्चित बोलताना काही अडचण येणार नाही आणि लिहिताना काना मात्रा पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी हे लक्षात येत नाही तर उच्चारानुसार वेलांटी उकार दिला पाहिजे आता भूम नावाचं गाव आहे त्याचा उच्चार काय भूम भूचा उच्चार कसा झाला दीर्घ झाला म्हणजे लांबका झाला तर तिथं दुसरा उकार आला दीर्घ उ दीर्घ उकार आला दीर्घ उकार आला तर या गोष्टी मुलांच्या लक्षात आणून आपण दिल्या पाहिजेत निश्चितच मुलांना पण अडचण येणार नाही कोणालाही अडचण येणार नाही